मला चेन्नईला जायचं होतं हां तर त्याबद्दल मला ट्रेन हवी होती किंवा तुमच्याकडे म्हणजे असं हां

हो हो ट्रेनची बुकिंग करायची आहे अमरावती ते चेन्नई किंवा नागपूर ते चेन्नई हां चालेल ना आता मला एका म्हणजे आता आजची समजा दोन तारीख आहे तर मला दहा तारखेची करायची आहे दहा जुलैला हां आहे का टे ट्रेन त्यादिवशी अवेलेबल नाही स्लीपरचं करायचं आहे हां तिथपर्यंत कन्फर्म होणार का टिकीट हां हां ठीक आहे ना तर सांगा म्हणजे काय रेटिंग वगैरे काय आहे आपलं इथून आहे का तुमची काही टॅक्सी वगैरे काही असेल ना हां हां चालेल ना

एकोणीसशे रुपये म्हणजे पर कँडिडेट

हां ठीक ठीक आहे ना मग कन्फम मिळेल ना हो आज तर सर तुमी आमचे चार जण आहेत हां आणि आम्हाला रिटण पण काढायची आहे तर हो आपा आपण दहाला चाललो आहे तर आम्हाला वीसला रिटन क काढून घ्याल तुम्ही हो हो हां चाल अजून मग दुसरीकडे काय आहे तुमचं म्हणजे जसं आता हे तर ठीक झालं पण आता तिकडे चेन्नईमध्ये काही तुमची हां हां हां अच्छा नाही नाही आम्हाला वाटलं की तुमची आपलं काय कॉ हॉटेल्स वगैरे तर काही ओळखीचे असेल तर आम्ही तिथे व्हिजिट म्हणजे तिथे जाणार बा असं हां हां ठीक आहे ना चालेल ना हो हो ठीक आहे हो हो सर करून घ्या आणि मग तुम्हाला काय ऑनलाईन पेमेंट करून देईल मग मी तुम्हाला चालेल ना हां हां ठीक आहे सर थँक्यू